वैष्णवी का हां काही नाही अगं खूप दिवसाचं कॉल नाही काही नाही भेटलं नाही त्यामुळं कॉल केला हां आता ते कॉलेजच्या वगैरे गडबडीमुळं नाही होत गं आता तशा सुट्ट्या लागल्या आहेत तर मग केला कॉल तू काय करते आहे हो का फ्री आहेस ना बोलायला

हां काही नाही गं ग्रुप आपला जो जुना ग्रुप होतां ना त्याचं प्लॅनिंग चालू होतं की अहमदनगरचं जे श्रीरा महालक्ष्मी टेम्पल नाही का तिथं ट्रिपला जायचं

ट्रिपला ना आपले सगळे जुने फ्रेंड्स आहेत ऋतुजा आहे आजून जे तू असशील तेजेस आहे त्यानंतरनं आ आकाश घुले आहे असे भरपूर झाले ओके चालेल ना हो चालेल आपण त्यांना पण घेऊयात त्यांना एकदा विचारूयात मग तू येशील ना जायचं तसं फिक्स नाही आहे गं आजू कसं जायचं काय नाही पण मुली म्हणताय की बसनी वगैरे जाऊयात पण माझं म्हणणं आहे की फोर व्हीलर किंवा मिनी बस केली तर तसं एन्जॉय करता येईल ना आणि माझं असं मनात होतं की तेवढंच नाही आपण दुसरे पण ट्र्रीप क केल्या असते की भंडारदरा म्हणा किंवा अकोले वगैरे तुला काय वाटतं हो का ते नाही सांग माहीत मला तुला माहिती आहेत का ठीक आहे मग तिथं आपण ज जाऊयात म्हणज असं फिराय सारखे ठिकाण आहे आणि खूप दिवस झाले की भेटलो पण नाही आहेत तर मग भेटणं पण होईल हा एवढेच आहेत आणि बजेट वगैरे असं जर झालं तर पाच हजारापर्यंत होईल ना

प्रत्येकाने पाच हजार व पाच हजार म्हटलं तर म्हणजे जर मीनी बस केली तर त्याला अर्धे जातील जेवण वगैरे असं वेगळेवेगळे राहतील ना गं

हो ड्रायवर म्हणून ड्रायवर म्हणून मुलं तर आहेत त्यांना तर गाडी येतेच तर त्यामुळे ड्राय्हरची गरज नाही आपल्या फक्त गाडी बघावं लागं तुझ्या घरी तर होती ना गाडी अगं तुझ्या घरी गाडी होती ना हां मग तुझे पॅरंट्स देतील का आपल्याला गाडी ठीक आहे विचार मग नाहीतर मग मिनी बस आहे माझ्या ओळखीत तर ते बघूयात आपण हां मग मी तेच म्हटलं तुला मिनि बस पाहू जर तुझे नाहीच म्हटले घरचे तर तुझी लहान बहिणीला घेशील का नाही तर सोबत हां तसं काय की माझी पण लहान बहीण म्हणती यायचं मग पण तिला म्हटलं तुझ्या जर सोबतला कोण असेल तर ठीक आहे ये नाही तर मग कशाला ना उगाच अमदनगरमध्ये आपण तिथंच मॉल वगैरे फिरूयात त्यानंतरून ते मंदिर झालं परत अजून एक कोणतं तरी टेम्पल आहे प्राचीन मुलं म्हणत होते पण त्याचं टेम्पल म्हणजे असं शंकराचं टेम्पल आहे मला नेमकी आठवना त्याचं नाव आत्ता हां एवढीच जागा आहे आणि अजून जव फिरायला जातो न तेव्हा एक एक वाढलं तर वाढवू शकतो हां नाशिकची वेरूळ नाशिकची पांडव लेणी वगैरे पण छान आहे परत औरंगाबादची वेरूळ लेणी वगैरे बघूया

हो चालेल ना हो चालेल ना तसंच करू हो हो हो ठेव ना